तुम्ही आजवर पाहिलेले सिनेमे कोणकोणते आणि तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला सिनेमा कोणता आणि का खूप सिनेमा बघितले हिंदी मराठी त्याच्यामध्ये मला आवडलेला कोशिश हा सिनेमा खूप आवडला मराठीतलं म्हटलं तर पिंजरा सिनेमा मला खूप म्हणजे खूप आवडला राज कपूरचे सगळे सिनेमा मला आवडले बरेचसे बघितले सीमाताई रमेश देव यांनी जे मराठी आणि हिंदीमध्ये दोन पिक्चर केलेले आहेत तेही मला आवडले पण मला सर्वात आवडलेला म्हणाल तर मला पिंजरा हा सिनेमा खूप आवडला ज्यामध्ये श्रीराम लागू यांनी काम केलेलं आहे आणि संध्या कारण हा सिनेमा आवडण्याचं कारण त्याची जी सामाजिक जी बाजू आहे त्याची ती मला आवडली एका चांगल्या माणसाची ती कहाणी आहे आणि त्याच पण चांगल्या माणसाची कहाणी आहे त्याच बरोबर एका शिक्षकाची कहाणी आहे आणि मोहाच्या क्षणी पतनं झाल्यानंतर व्यक्तीची काय अवस्था होऊ शकते त्याच बरोबर मला एक तमासगीर बाई आहे पण तमासगीर बाईच्या भावनाही कशा आहेत ज्याप्रकारे बाहेरून तमासगीर लोकांच्याकडे पाहिलं जातं त्यापेक्षा काहीतरी वेगळ्या भावना आहेत आणि त्या अशा असू शकतात हे जे त्या सिनेमातलं सिनेमात दाखवलेलं आहे त्यामुळे कुठेही असं नाही वाटलं त्या सिनेमात की या तमासगीर बाईमुळे या माणसाचं आयुष्य वाया गेलं असं नाही वाटलं तर त्या दोघांचीही बाजू तितकीच खरी आहे आणि त्याच बरोबर मानवी मनाचे जे आंदोलन आहेत भावनांच्या आंदोलनं आहेत त्याचा प्रत्यय आला आणि त्याच्यातून भावनेच्या भरात काय काय होऊ शकतं माणसाचं हे जाणवल्यामुळे तो सिनेमा मी आयुष्यात कधीही विसरणार नाही आणि त्यातलं एक गाणं अतिशय सुंदर सख्या रे घायाळ मी हरिणी अतिशय सुंदर चित्रीत झालेलं आणि सुंदर गाणं अतिशय आवडलेलं आहे मला